आमच्या भागामध्ये आपण पाहतो लोकांना सध्या विविध आजारांना तोंड द्यावं लागत आहे मग त्यामध्ये सर्दी असेल ताप असेल कॉलरा त्याचप्रमाणे मागे आलेली कावीळची साथ अशा विविध समस्यांना विविध आजारांना तोंड द्यावं लागत आहे विविध आजार होण्यामागची कारणं म्हणजेच आपल्या परिसराची अस्वच्छता असं म्हणावं लागेल आपण जेवढा परिसर अस्वच्छ ठेवू तेवढंच आपल्याला विविध आजारांना सामोरं जावं लागेल हे जे आजार आहेत ह्यामधले काही आजार हे संसर्गजन्य आहे आजार आहेत मग सर्दी एखाद्या माणसाला सर्दी झाली असेल आणि त्या संपर्कात येणारे जे व्यक्ती असतील त्यांना देखील सर्दीचा आजार होतो आहे ह्या सर्व आजारांपासून मुक्त होण्यासाठी आपण विशेष काळजी घेणं गरजेचं आहे मग त्यामध्ये पाणी असेल हे आपण पाहतो आज काल येणारं पाणी हे काहीसं दूषित स्वरूपाचं पाणी येतं हे पाणी उकळवून पिणं फार गरजेचं आहे कारण पाणी उकळवल्यानंतर त्यामधील असणाऱ्या जंतूंचा नाश होतो त्यामुळे फिल्टर पाणी त्याचप्रमाणे उकळलेलं पाणी पिऊन आपण ह्या होणाऱ्या विविध आजारांना थांबवू शकतो